हॅलो हा सत्यम् ऑप्टीकल्स हा सर चष्मा हवा होता आम्हाला झिरो पॉईंट वन पॉईंटचा चष्मा हवा होता फ्रेम स्क्वेअरमध्ये फा हवी होती आणि थोडी स्टायलिश लुकमध्ये अठरा वर्षाच्या मुलासाठी नाही नाही आ म्हणजे ऊन्हाचा याच्या ऊनं डोळ्यात येतं हा हा हा बरं बरं कितीला पडेल बरं बरं काही बरं बरं काय बरं बरं बरं बरं बरं बरं म्हणजे काय किंमत काय बरं

बरं सगळं आता भारी कंपनी कोणती आहे बरं बरं बरं बरं काही त्याच्यामध्ये सूट काही हवी होते बरं बरं आणि वुमेन्साठी

बरं बरं मी उद्या येऊन जातो हो हो